भौतिक पुस्तके सुरुवातीच्या काळामधे जेव्हा इलेक्ट्रॉनिकचा वापर नव्हता त्यावेळेस आम्ही खूप वाचलेले आहेत परंतु आता इलेक्ट्रॉनिक आणि टेलेकम्युनिकेशन या वृत्तीचा जेव्हापासून मार्केटमध्ये वापर व्हाय सर्रास होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर बऱ्याचदा बुक कॅरी केल्यापेक्षा आपण प्ले स्टोअर वरून एखादं बुक डाऊनलोड करून सरस त्याचं वाचन करू शकतो किंवा त्याचं ऑडिओ बुकसुद्धा अवायलेबल आहे त्याचे विविध प्रकारचे ॲप्स आहेत त्या ॲप्सचा वापर करून तुम्ही एक एक तास आपल्या कानाला हेडफोन लावून ते पुस्तकाचं वाचन करू शकता म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की ही जी वाचनाची पद्धत आहे ही काळाच्या आणि वेळेच्या बदलानुसार झालेली अमु आमुलाग्र बदल आहे तर त्यामुळे मी ऑडिओ बुक पण ऐकलेलं आहे भौतिक पुस्तकही वाचलेले आहे आणि मी आत्ता सध्याच्या परिस्थितीनुसार इलेक्ट्रॉनिक आवृ आवृत्ती वाचण्यास प्राधान्य देतो धन्यवाद